मला सोनी मराठी टी वीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम अतिशय आवडतो तो दर शनिवारी व रविवार या दिवशी रात्री नऊ वाजता प्रक्षेपित होतो हा कार्यक्रम आवडण्याचे कारण म्हणजे तो दर्जेदार व विनोदी कार्यक्रम आहे त्यात पंधरा ते वीस मिनटाचे स्किट म्हणजे छोटे नाटक आहे त्यातली कलाकार समीर चौगुले यांचा सुमारीया चौगुलिया व तसेच नम्रता संभेरावची लॉली हे पात्र मला विशेष आवडतात त्यांच्या व्यतिरिक्त प्रसाद खांडेकर इशा डे प्रियदर्शनी इंदलकर शिवाली परब गौरव मोरे निखिल बने वनिता खरात चेतना भट् हे पण कलाकार खूप आवडतात या कार्यक्रमाचे अँकर प्राजक्ता माळी ही छान अँकरिंग करते तसेच यातील जज् प्रसाद ओक व सई ताम्हणकर या सुंदर जजमेंट देतात आमिरचे बँड म्हणजे संगीतही या कार्यक्रमाला पूरकच आहे विशेष म्हणजे या कार्यक्रमाचे दिग्दर्शक व संकल्पक सचिन मेटे व सचिन गोस्वामी यांचे दिग्दर्शन अप्रतिम आहे एक महत्त्वाचे कारण म्हणजे ही सगळी टीम काम करताना एकमेकांना छान सांभाळून घेतात हा कार्यक्रम पाहिल्यावर दिवसभराचा ताण जाऊन मन ताजेतवाने झाल्यासारखे होते म्हणून मला महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम मनापासून आवडतो व तो मी खूप एन्जॉय करतो